तर अशा अनेक वस्तू मी तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि करत आहे जेणेकरून घरातले जुने डबे तर त्या डब्यांपासून काही आपल्याला पेन पेन्सिली हे ते ठेवण्यासाठी असे काही व छान छान असं हे तयार करणं आपण जेणेकरून बाहेरून जे क काही विकत घेतो तर त्याच्याऐवजी त्या पेन पेन्सिली ठेवण्यासाठी त्याचं उत्तम प्रकारे पावडरचे डबे असतील तेलाचे बॉक्स असतील किंवा अजून काही गोष्टी असतील तर त्यापासून अनेक उत्तमोत्तम वस्तू तयार करायचा त्यानंतर झाडूपासून छोटीशी झोपडी किंवा अजून काही मुलांना जे शिकवता येईल आपल्याला ज्या अशा वस्तू तयार करण्याचा खूप प्रयत्न केला आहे आणि जितकं करता येईल तेवढं मी माझ्या पद्धतीने घर सजवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यासाठी म्हणून मला थोडंसं म्हणजे वेळ द्यावा लागतो वेळ मिळत नाही पण वेळ द्यावा लागतो आणि जेवढं शक्य होईल त्या पद्धतीने मी माझं घर सजवण्याचा प्रयत्न करते चालूच राहू दे का तर अशा प्रकारे मी घरातल्या टाकाऊ वस्तू ज्या असतात आपल्या त्यापासून खूप सारं काही तयार करायचा प्रयत्न करत असते करत करते कारण जेणेकरून त्या आपल्याला उपयोगालाही याव्यात आणि त्या वस्तूंचं इकडे तिकडे टाकलं तर भंगारात टाकलं तर त्याच काही मिळत नाही आपल्याला पण जे वस्तू आपल्या घरामध्ये त्याच वस्तू बाहेर विकत घ्यायला गेलं तर आपल्याला त्याचा पैसा लागतो तर तो पैसा न यु न वापरता आपल्याच असलेल्या घरातल्या वस्तूंपासून काही जर वस्तू आपण तयार केल्या तर त्या आपल्याला खूप छान उपयोगाला येतात आणि खूप छान पद्धतीने त्याचा आपण रियूज करू शकतो